गावामध्ये खेळले जाणारे खेळ कबड्डी क्रिकेट खो खो लंगडी कबड्डी हे खेळल्या जातात त्यामध्ये मला खो खो या खेळाबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे खो खोमध्ये सात जण सात प्लेअर्स राहतात दोन एक धावतात आणि एक त्याच्यामागे पळते त्याला पकडते जर त्याच्याकडून धावणं नाही झालं तर तो जे खाली प्लेअर बसून राहतात ना त्यांना खो देते आणि तो त्याच्या जागेवर बसते आणि तो धावत दुसऱ्याला पकडायला सुरुवात करते